हो आमच्या जे आहे भागात शिबिर किंवा प्रश प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येतं आणि त्यामध्ये जे आहे सर्व एकत्र येतात म्हणजे जेवढे पण ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे ते एकत्र येतात आणि जे पण आपल्याला प्रदर्शन करायचं आहे ते करू शकतात कॉन्ट्रीब्यूट ज्या प्रकारे करायचं आहे त्या प्रकारे ते करू शकतात आणि त्यामध्ये हां तर कोणत्याही प्रकारचं कलाकौशल्य शिकवाय जर शिकायचं जर मला असेल तर मी सल्ला घेईल माझ्या टीचर्सचं माझा गुरुवर्यचं कारण ते खूप चांगली सल्ला देतात आणि त्यांना सर्वच माहिती आहे की मी माझी मी जे आहे कशामध्ये ॲबल आहे माझी ॲबिलिटीज काय आहे मी काय करू शकते आणि मी काय नाही करू शकत मी कोणत्या गोष्टीमध्ये माहीर आहे ते सर्व काही माहिती आहे तर त्याप्रकारे त्यांनी मला गायडन्स गाईड करू शकतात गाईडलाईन्स देऊ शकतात की मला काय करायला पाहिजे त्यांनी मला सल्ला देऊ शकतात आणि मला जर शिकायचं असेल कला कौशल्य शिकायचं असेल तर मी नेहमी नृत्य प्रिफेअर करेल आणि त्यासाठी मी शिकायचं म्हटल्यावर पहिले स्टेप्स बघेल की स्टेप्स काय आहेत आणि त्याला प्रयत्न करेल शिकण्याचा रोज रोज रोज रोज रियाज करेल आणि चिकाटीने रोज रोज रोज रोज करणार आणि त्याने मला माहिती आहे मी नक्कीच ते करू शके आणि तेच मला करायचं आहे मी नक्की माझ्या जे स्कूलमध्ये टीचर आहे त्यांची मी सलाह घेणार